मी घेतलेला सनग्लासेस हा मला खूप महागात पडला त्याच्यावर एकदा पाणी पडल्यानंतर त्याच्यावर खूप सारे डाग पडले आणि त्यांनी जे गॅरंटी दिली होती त्या गॅरंटीच्या आधीच तो तुटला आणि परत त्यांच्याकडे दुरुस्ती करायला नेला असता त्यांच्याकडे त्या सनग्लासेसचे वेगवेगळे पार्ट उपलब्ध नव्हते त्याच्यामुळे हा सनग्लासेस मला खूप महाग गेलेला आहे आणि त्याच्यावरचे त्याच्यावरती लवकरात लवकर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॅशेस सुद्धा पडल्या होत्या